जय श्रीराम वंदना जय श्रीराम आपण ठरवलं आहे ना सुरवात अशी करायची आता हॅलोने नाही

खरं आहे गं हो ना हां म्हणजे आपल्या खरं इतकं भिन हो इतकं भिनलं आहे ना खरंच की नकळत ते आपल्यालाही त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ते खरोखर कधी कधी असं नकळत तोंडातून निघून जातं म्हणजे असं म्हणतात ना ते पाश्चिमात्य इकडे आले आणि त्यांच्या त्यांची गुलामगिरी संपली पण आपण अजून गुलामच राहिलेलो आहोत हो की नाही

अगं तुला खोटं वाटेल पण आता आपल्या घराच्या आपल्या बिल्डिंगची जी मागची जी लेन आहे ना त्या गल्लीमध्ये जरा जाऊन बघितलं मुलींमध्ये धूम्रपानाचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे आणि म्हणजे महाविद्यालयं सुद्धा त्याला कसा प्रतिबंध करत नाही आहेत असं मला कधी कधी वाटतं म्हणजे ते घालून असं कपडे कपडे घालून वगैरे जेव्हा जातात तेव्हा

नाही नाही म्हणजे अगं एवढा एवढा अर थोडाच फरक म्हणजे तसा राहणार पण बा बरोबर नाही नाही पण एक मला ना तुला खरं सांगते पण कधी कधी काय होतं ना हे सगळं ना तुम्ही कसं ते कॅरी करता ह्याच्यावर पण अवलंबून असतं म्हणे हां हां

ऐक ना ऐक ऐक ना मी ते ह्याचं म्हणे मला आठवलं आता मी नुकतीच जपानमध्ये गेले होते ना तर तिकडे त्यात म्हणजे त्यांची वेशभूषा अशी पाश्चिमात्य याच्याकडे झुकणारी होती पण इतकी त्याला डिसेन्ट अशी म्हणतात ना तशी होती ती की अशी हे

तुला माहिती आहे आम्ही आम्ही लहान होतो ना तेव्हा ती विहीण म्हटली जायची बघ लग्नामध्ये आणि किती तो शांतपणाने सगळा तो प्रकार असा व्हायचा नाही का की जेव जेवणाच्या पंगती चालू असायच्या एकीकडे आणि एकीकडे ती विहीण म्हटली जायची पण आता आणि हा आणि परत ते काय मॅशप नावाचा प्रकार तो एक हल्ली अक्षरश बोकाळलेला आहे म्हणजे नाचायला सुरवात करतात आणि एक तुकडा गाण्याचा झाला की दुसरा तुकडा म्हणजे एक असं सलग गाणं त्याच्यावर नृत्य बघायची आपल्याला जी सवय होती ती आता आपण मला वाटतं विसरायलाच हवी एक एक धड ना भाराभर चिंध्या

नूडल्स पास्ता पिझ्झा आणि ते जाऊदे पण या नवीन पिढीकडून तर असं दर्शवलं जातं की हे काय आहे ते सगळ्यात चांगलं बाकी हा काय आहे हां हो हो हो या या नक्की नक्की हा चल बाय बाय नाही काय म्हणायचं आपण आता निरोप घेते तुझा परत भेटू